हॅलो हां नमस्कार हां बोला अच्छा ठीक आहे ओके तुमचं वय काय आहे ओके आणि वजन किती आहे सांगू शकाल ओक्के ठीक आहे तुम्ही वेगन आहात म्हणालात ना हां ठीक आहे मग तुम्ही रक्त तपासणी केली आहे का

हो हो ते क तसं काही घाबरण्याचं कारण नाही कारण बी ट्वेलची कमतरता ही विगन लोकांमध्ये अगदी होतेच होते तर आणि प्रोटीनची कमतरताही आपला भारतात तो प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला त्याबद्दल डायट प्लॅन हवा आहे का हां ओके हो ठीक आहे चालेल मी तुमची मदत करू शकते तर बी ट्वेल्वबद्दल तुम्हाला आधी थोडं जाणून घ्यायला लागेल तर तुम्हाला कळेल की ती कमतरता का होते आहे तुमच्या मनातली भीती आपण दूर करूयात तर बी ट्वेल्व जे विटॅमिन आहे ना ते ॲनिमल प्रोटीन म्हणजे कुठल्या तरी प्राण्याच्या शरीरात बनतं आणि मानवाच्या शरीरात तशी प्रक्रिया होत नाही त्यामुळे बी ट्वेल्व बनत नाही आपल्याकडे तर तुम्हाला जर बी ट्वेल्व हवं असेल तर तुम्हाला कुठल्यातरी प्राण्याच्या सेल्सचीच मदत घ्यावी लागते आता तुम्ही विगन आहात तर तुम्ही प्राणी खाऊ शकत नाही तर मग तुम्ही बी ट्वेलच्या गोळ्या किंवा इंजेक्शन मिळतात ते तुम्ही घेऊ शकतात तर ते घ्यायला तुम्ही तयार आहात का हां कारण आप तुम्ही विगन आहात म्हणजे तुम्ही काही अंडं दही सुद्धा खात नसाल म्हणजे युजुअली लोक व्हेजिटेरियन असतात तर त्यांना आम्ही दही खावा असं सांगतो पण तुम्ही दहीही खाणार नाही कारण तुम्ही व विगन आहात तर मग तुम्हाला तो प्रॉब्लेम होतच राहणार पण बी ट्वेल खूप कमी असेल तरच आपण ते गोळ्या घऊन वाढवलं पाहिजे असं काय नाही की आपल्याला रोज ते आपल्या पोटात जायलाच पाहिजे प्रोटीनसारखं रोजचं लागणारं नाही आहे ते ते आठवड्यातून एकदा घेतलं तरी चालतं हां विटॅमिन डी कमी आहे तुम्हाला मसल पेन वगैरे असे त्रास होतात का हां मग ते विटॅमिन डी कमी असल्यामुळेच ते त्याची लक्षणं आहेत ती तर व्हिटॅमिन डी आपल्याला लहानपणापासून आपण हेच ऐकत आलो ना की सूर्यप्रकाशात चालल्यामुळे सकाळच्या कोवळ्या उन्हात विटॅमिन डी वाढतं खरं तर विटॅमिन डीची जी प्रक्रिया आहे ती होण्यासाठी सूर्यप्रकाश मदत करतो आणि विटामिन डी आपल्याला आपल्या अन्नातूनच मिळतं तर तुम्ही थोडं पालकची भाजी किंवा दूध दही तर विटामिन डी हे फॅट सोल्युबल आहे फॅट सोल्युबल म्हणजे त्याच्यात फॅट असं फॅट खाल्ल्यावर त्याच्यात ते विटामिन मिळतात त्यामुळे तुम्ही दूध तर आता पीत नाही आहात तर तुम्ही काहीतरी टोफू किंवा सोयाचं मिल्क मिळतं किंवा बदामचं बदामाचं दूध काढून पिलं किंवा कुठली फळं खाल्ली तर तुमचं ते प्रॉब्लेम सॉल्व होईल फक्त रोज सकाळी एक पंधरा मिनटं तरी नऊ ते दहाच्यामध्ये उन्हात फिरा

हां हां विटामिन डीचं कसं आहे सप्लिमेंट मिळतात विटामिन डीच्या सुद्धा जसं विटॅन बी ट्वेल्वच्या मिळतात तशा पण त्याही आठवड्यातून एकदा घ्यायच्या असतात आपण ओ आर एस वगैरे पितो ना तसं त्याचं सॅचेट असतं तर मग त्याच्यात ते पिऊन तुम्ही तसं सॅचेट घेऊन तुम्ही सॉल्व करू शकता पण तुम्हाला उन्हात चालणं मस्ट आहे तुम्ही ते नाही टाळू शकत तर मग तुम्ही असं काहीतरी करा की जेव्हा तुम्ही काम करत असाल तेव्हा अगदी अकरा बाराच्या उन्हात जरी तुम्ही फिरलात तरी चालेल मग फक्त सनस्क्रीन वगैरे लावून फिरू नका मग तुम्हाला ते मिळेल विटामिन

हां तुम्ही योगा करता तर तेवढं तुमच्या वयाला बा पुरेचं होतं तेवढं थोडाफार व्यायाम करा आणि तुम्हाला तुमच्या वजनानुसार बी एम आर वगैरे काढून मला बघावं लागेल तर मग तुम्ही आमच्या सेंटरला भेट द्याल का मग आपण एक तासाचं तुमचं शेशन बुक करू आणि मी तुम्हाला सगळा डायट प्लॅन बनवून तुमच्याकडे चार्ट देईन हातात चालेल नाही नाही आम्ही चालू असतं संडेला सुद्धा आमची सुट्टी मंडेची आहे त्यामुळे तुम्ही येऊ शकता रविवारी भेटायला अपॉइंटमेंट बुक करून घ्या आणि या सकाळी अकरा वाजता चालेल हो ठीक आहे